सध्या प्रदूषण ही सर्वात मोठी पर्यावरणाची समस्या आहे त्यामध्ये जलप्रदूषण आहे वायूप्रदूषण आहे ध्वनीप्रदूषन आहे हे एवढं वाढलं आहे की याच्यामुळे गेल्या काही वर्षात आपला परिसर हा पूर्ण बदलला नद्यामध्ये लोक आंघोळ करतात घाण आणून टाकतात त्यामुळे पाणी दूषित होते आणि लोकांच्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट परिणाम आहे आणि गेल्या काही वर्षात ऋतूमध्ये पण खूप बदल झाला आहे जसे की उन्हाळा असला तर दिवसभर खूप ऊन तर असायचे आणि रात्र झाली की वातावरणात इतका बदल होतो की जसा पावसाळा सुरू झाला एवढा पाऊस पडतो की उन्हाळा नाही पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये पावस कमी आणि ऊन एवढे तापते त्याच्यामुळे पिकाचे फार नुकसान होते आणि शेती जीवाची माती करून टाकते